मी सकाळी उठून रनिंग करत होतो आणि माझं तेव्हा वेट जास्त होतं रन रनिंग करता करता माझं वेट हळू हळू हळूहळू कमी झालं आणि मी सकाळी उठून रोज रनिंगला जातो आणि सायंकाळीला पण रनिंगला जातो रनिंगमुळे मला खूप चांगलं आरोग्य मिळते आणि माझ्या शरीराच्या ज्याबी स्नायू आहे ते सगळ्या मोकळ्या होते आणि रक्त वाहिनी चांगलं होते आणि मला रनिंगमुळे भूक पण चांगली लागते आणि मला झो रात्री झोप पण चांगली लागते आणि रनिंगमुळे मला अशे फायदे होते की मला जशी पोलीस भरती द्यायची होती त मला रनिंग हे आवश्यक होती आणि मी सकाळी उठून रोज रनिंगला जात असते आणि रनिंगमुळे मा माझे पाय आणि माझं शरीर हे स्लिम झालं आहे आनि मला रनिंगचे खूप असे फायदे मिळते आणि मी रनिंगमुळे खूप समोर जाईन अशी मला वाटते